हॅलो काही नाही गं तू काय करत आहे अच्छा कसा काय फोन केला तू

अच्छा झालं जेवण वगैरे झालं जेवण वगैरे तुझं अच्छा काय केलं कुठे गेली गं

हळदीकुंकवाचा कार्यक्रम येत आहे आता काही प्लॅनिंग झाली आहे का तुझे का बरं नाही केले अच्छा मी पण नाही केली मी ब्लॅक कलरची घालीन म्हटलं

तू कोणत्या कलरची घालत आहे तर हो सेम सेम घातलं तर छान वाटते

अच्छा जाऊ ना छान भेटते का तिथे पाहू तिथे जाऊन कोणकोणतं सामान आहे तर पण छान भेटते ना थं तिथे दुकानात आणू कमी पैशाचं

झालं तिळगुळ वगैरे बनवणं तुझं क आज चल हो हो ठीक आहे ना झालं का तुझं तिळगुळ वगैरे बनवणं अच्छा फास्ट काम चालू आहे तुझं तर हो ठेवते